आमच्या गावात किंवा जवळपासच्या परिसरातील श्टेम क्षेत्रात शिक्षण किंवा संशोधनाचे अभ्यासक्रम पुरवणाऱ्या जास्त संस्था उपलब्ध नाहीत काही संस्था उपलब्ध आहेत तर त्याबद्दल आपण सरकारी संस्था त्या आहेत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ श्टेम एज्युकेशन असे नावाने ती संस्था आहे आणि त्यामध्ये ते शिक्षण दिले जाते